मला धावायला खूप आवडते आमच्या गावामध्ये धावण्याची एक सपर्धा होती त्या स्पर्धेमध्ये मी भाग घेतलेला होता त्या स्पर्धेमध्ये धावण्यासाठी मी खूप प्रयत्न केले सकाळी उठून धावणे फिरणे आणि र दोरीवरच्या उड्या घेणे हे ते सगळं करून मी व्यायामसुद्धा करत होती व्यायाम करत आणि आम्हाला अ फूस व्यायाम करणे सूर्यनमस्कार प्राणायाम हे असे सगळे व्यायाम आम्ही करत होतो व्यायाम करता करता आम्हाला आमचे असे फुफ्फुसे हे चांगले तंदुरुस्त राहण्यासाठी आम्ही सगळे व्यायाम करत होतो करताना आम्हाला पाठीवर झोपणे जंप करणे हे सगळं शिकवत होते श आणि व्यायाम करतांना आम्हाला फास्टमध्ये धावणे हे ते सगळं शिकवत होते अशी कोशिश करून मी स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि त्याच्यात फस्ट आली